भविष्यासाठी मला शास्त्रीय संगीताचा अभ्यास माझा कंटिन्यू करायला आवडेल मी शास्त्रीय संगीत इंडियन क्लासिकल व्होकल म्युझिक घेऊन ग्रॅज्युएशन केलं आहे बी ए आणि त्याच्यानंतर जवळजवळ पन्नास वर्ष मध्ये काहीच केलं नाही तर आता माझं असं ध्येय आहे की आता मला सांसारिक काही जबाबदाऱ्या नाही आहे काही नाही आहे तर अशावेळेस मला ते संगीताचा परत अभ्यास करायला आवडेल आणि संगीतामुळे आपलं पूर्ण मानसिक स्वास्थ्य ठीक राहतं आणि मानसिक स्वास्थ्याबरोबरच तुमचं शारीरिक स्वास्थ्यही त्याच्याशी निगडितच असल्यामुळे ते पण ठीक राहतं सगळंच ॲटमॉस्फियर घरातलं चांगलं असतं संगीतामुळे आणि संगीताचं असं आहे की त्याचा कोणाशी इतरांची सम तुम्ही एकटेच तो अभ्यास करू शकता आणि इतरांना पण त्याचा लाभ करून देऊ शकता आजकाल ह्याच्यामध्ये म्हणजे वृद्धाश्रमांमध्ये वगैरे म्युझिक ट्रीटमेंट देऊन लोकांना खूप पॉझिटिव्ह करतात नंतर काय म्हणतात की आपलं डिप्रेशन वगैरे आलं तर त्याच्यासाठी पण संगीताचा म्हणजे म्युझिक थेरपीचा उपयोग करतात तर अशा या आयुष्याच्या वाटेवर मला शास्त्रीय म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतचं पुढे माझा अभ्यास कंटिन्यू करायला आवडेल एवढंच मला सांगायचं आहे आणि इतरांना शिकवता आलं माझ्यापेक्षा त्यांना कमी येतं आहे अशा लोकांना शिकवता आलं तर ते पण मला आवडेल शिकणं आणि शिकवणं दोन्ही करता आलं पाहिजे त्याचप्रमाणे मला काही वर्षांनी गाता जरी नाही आलं तरी पण मला ते ऐकायला आवडल्यामुळे मला नुसतं संगीत ऐकून माझा फावला वेळ फार चांगल्या पद्धतीने मी घालवू शकते अशी पण मला म्हणजे माझं ध्येय आहे की संगीत ऐकून शांतपणे जीवन नाही गाता आलं तरी संगीत ऐकता आलं पाहिजे आणि एन्जॉय करता आलं पाहिजे मला माझं चांगल्या प्रकारे मनोरंजन होऊ शकतं संगीत ऐकून थँक्यू